भांडी धुण्यासाठी जसे आपण भांडी तर धुतोच काही असेल चायचे वगैरे तर आपण नुसतं पाण्यानी धुतलं तरी ते स्वच्छ निघतात पण काही तेलकट भांडी असेल तर त्याला निरमा साबण किंवा लिक्विड या गोष्टी आपण वापरून त्याला घासून घासणीने वगैरे तर त्या प्रकारे आपण त्या भांडी धुतल्या जातात जेणेकरून ते तेलकट निघून जाईल आणि तेलकट निघून जाईल त्यासाठी स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करतो आपण अशा प्रकारे ती भांडी धुतली जातात